हॅलो तुम्ही मिशोवरून बोलत आहात मला ना एक प्रॉडक्ट रिटर्न करायचं आहे त्याची क्वालिटी खूपच चिप आहे आणि जे ऑर्डर केलं होतं ते नाही आहे आणि आलं ही पण ते थोडंसं चिप क्वालिटीचं आलेलं आहे म्हणजे फाटलेलं आहे तुम्हाला ते की हा मला तेच म्हणायचं होतं त्याची क्वालिटी फारच चिप आहे मग मी कंप्लेंट टाकलेली आहे हा हा चालेल हो हो ठीक आहे हो हो मी रिटर्न रिकवेस्ट पाठवलेली आहे दोन तीनदा

हो हो चालेल ना हा हो ठीक आहे चालेल ना हो जे मी दुसरा ऑर्डर केलेला आहे ते तर येऊन जाणार ना हो हो चालेल